महाराष्ट्राची संस्कृतीच बनलेली आहे अतिथी देवो भव घरात कुठलेही पाहुणे आले की घरात आनंदमय वातावरण होऊन जातो आणि सगळीकडे कल्ला आणि जल्लोष सुरू असतो मला पाहुण्यांसाठी विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक बनाय बनवायला आवडते आमच्याकडे फेमस असलेले रोडगे बिट्ट्या त्याचसोबत रोडगे आणि बिट्ट्यांसोबत फेमस असलेली आलू वांग्याची भाजी आणि घोळणा म्हणून प्रत पूर्ण भाजीपाला एकत्र करून बनलेला घोळणा हासुद्धा एक खाद्यपदार्थ आमच्या इकडे खूप फेमस आहे माझ्याकडे पाहुणे आले तर मला वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश बनवायला खूप आवडतात त्यामधले पो पोळीभाजी तर कॉमनच आहे त्यानंतर आम्हाला मला वेज पुलाव तसेच शेवग्याच्या शेंगांची भाजी सोयाबीनच्या शेंगा सोयाबीनच्या वड्यांची भाजी फणसची भाजी पाहुण्यांसाठी बनवायला आवडते तसेच आमच्याकडे गोडही खूप प्रसिद्ध आहे कुठलेही पाहुणे आले तर आमच्या इथे गोड हा ठरलेलाच असतो त्यामध्ये श्रीखंड पुरी तसेच गुलाबजामून रसगुल्ला हे तर पदार्थ बाजारात मध्ये हे रेडिमेडसुद्धा मिळते पण आमच्या इथे सर्वात जास्त पो पाहुणे आले तर सर्वांत जास्त बनणं बनवणाऱ्या डिश म्हणजे पुरणपोळी आमच्या इथे पाहुणे आले तर आमच्या इथे आवर्जून पुरणपोळी बनवलेल्या जाते आणि घरचेही सर्व आवडीने खातात आणि पाहुण्यांनाही देतात